आमच्या नाशकात मराठी भाषा जास्त करून बोलली जाते आता शिक्षण सगळं मराठीत झालं आहे पुढे उच्च शिक्षणात पण मराठी विषय होता त्याच्यामुळे मराठीची आत्मीयता तसेच पुस्तकं वाचण्याचा छंद यामुळे मराठी भाषा आम्हाला पहिल्यापासून अगदी मनापासून आवडते आता आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे की आपण एका चांगल्या मराठी कवि लेखकांच्या एकंदरीत वातावरणात वाढलो मोठे झालो शिक्षक चांगले चांगले मराठी शिक्षक असायचे लेखक ते स्वतः लेखक नाटककार संगीतकार गायक होते त्याचाही आम्हाला अभिमान वाटतो कवी कुशांग्रजसारखे मोठ्ठे लेखक नंतर कानिटकर सारखे नाटककार यासारखे लोक आमच्या नासिकात जुन्या नाशकात मुख्यत्वे राहायचे याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे आता लोक परदेशात जातात मराठीचा विषय थोडासा असा झाला आहे की त्यांना परदेशी भाषा परदेशात जाताना शिकायला लागते त्या युरोपात गेलं तर दर दोन देशांच्या अंतराने वेगवेगळ्या भाषांचा त्याच्यात उपयोग करावं लागतं त्यामुळे आता जर्मन भाषासुद्धा नाशिकच्या म्हणजे जुन्या नासिकात अनेकजणं शिकवतात या जर्मन भाषेचा इतका उपयोग झाला आहे त्या लोकांना की ते आता खास जर्मन देशा जर्मन देशाने त्यांना ट्रेनिंगसाठी किंवा सबसिडी देऊन इतरांना कशी तुम्ही भाषा शिकवावी याचे त्यांनी खूप मोठ्या त्यांनी त्यांना मदत केलेली आहे तर परदेशी भाषासुद्धा आत्मसात करणं भाग आहे कामं धंद्यासाठी पोटासाठी जे लोक परदेशात उदाहरणार्थ युरोपात जातात त स्पॅनिश जर्मन इंग्लिश फ्रेंच या भाषा अवगत करणं अत्यंत आवश्यक आहे कारण की तिथे त्यांची भाषा आणि त्यांच्या बोलीत बोललं तर आपल्याला त्याचा उपयोग होतो